ईबुक ईबुकचं हा एज्युकेशन पर्सनचा एज्युकेशनसाठी वापरल्या जाणारा म्हणजे शैक्षणिक कामात त्याचा खूप जास्त वापर केला जातो ईबुकचा वापरामुळं प्रत्येक पुस्तके आणि बऱ्याचशा गोष्टी जर पब्लिकेशन जर्नल तुमचे रिसर्च पेपर वगैरे सर्व उपलब्ध होतात आणि त्याला सोबत घेऊन घेण्यासाठी म्हणजे सोबत बाळगण्यासाठी जास्त जागाही लागत नाही आणि आपण कुठेही बसून एका फोनमध्ये किंवा का आपल्या संगणकावर त्याचा वापर करू शकतो ईबुक आपण कुठेही जर घेऊन जाऊ शकतो त्यांचा वापर भरपूर प्रमाणात करू शकतो क इबुकमधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते प्रत्येक ब ईबुकचा असा फायदा आहे का ईबुक वापरणं एकदम अगदी सोप्पं झालं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त पुस्तकं सोबत घेऊन जाण्याची गरज नाही त्यांचं वजन वजनसुद्धा हा खूप कमी झालं आहे आहे का आजकाल च्या काळात शि शिक्षणाचा सर्वात मोठा म्हणजे हे दुष्परिणाम जरी म्हणू शकतो आपण म्हणजे मुलांना खूप सारं वजन सोबत घेऊन जा लागते आपल्या दप्तरामध्ये ते ईबुकच्या सहाय्याने दिवसेंदिवस कमी होते प्रत्येक ईबुक वापरकर्ता हा त्याच्या पद्धतीने तो हाताळतो तर लागेल तसे तो ईबुक त्याचे तो वापरू शकतो प्रत्येकाने आपापल्या ईबुकचा वापर तर प्रत्येक व्यवस्थित करतो ईबुकमध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमचा अभ्यास तुमचा अभ्यासक्रम तुमचे मला वर्गातील शिकवणी बाकी सर्व गोष्टी तुम त्यावर बघू शकता